बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यामध्ये गरिबी हटवण्यासाठी कंट्रोल जे जे आहे जे धान्य मिळते ते त्याच्यामुळे पुष्कळ लोकांना याचे सवलत मिळते आणि त्याच्यामुळे त्यांचा खाण्यापिण्याचा उदरनिर्वाहा दबतो आणि महिलांनाही पेट्रोल पंपवर पहिल्यांदा जेव्हा गर्दीत लाईनमध्ये लागायचं काम नाही त्यांना प्राधान्य दिल्या जाते बॅंकेनी येच्यात पण महिलांना पहिले प्राधान्य दिल्या जाते त्याच्यामुळे इथे हे केल्या जाते महिलांना आहे